वाशिम जिल्ह्यामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये संजूभाऊ राठोड कालिंदाताई पवार आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे आले होते त्यांचा एक कार्यक्रम होता आणि वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपले न्यूजवाले आले होते आणि न्यूजवाल्यांनी तिथे पत्रकार लोक होते पत्रकार लोक आणि न्यूज न्यूजवाले त्यांनी न्यूज बनवली होती त्यांचा संवाद होता आदिवासी या लोकांबरोबर की आदिवासी लोक का वेगळी प्रमाणात राहतात जसे जसे की आपण राहत नाही राहतो तसे ते का राहत नाही त्याच्यामुळे इथे संवाद झाला होता त्याच्यासाठी एकनाथ शिंदेजी आणि कालिंदाताई पवार संजूभाऊ राठोड हे आले होते तिथं पत्रकार लोकांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याशी संवाद साधल्या नंतर आदिवासी लोकांसोबत त्यांची जरा बोलणी बोलणं झालीत आणि बोलणं झाल्यानंतर त्यांना सां सांगण्यात आले की तुम्ही आमच्यासारखे का राहत नाही बुवा तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे का राहतात त्याच्यासाठी इथे संवाद झाला होता